फिशिंग म्हटलं तर हा खूप म्हणजे असा यूजफुल असलेला व्यवसाय आहे कारण का मी पण फिशरीज शिकतो त्यामुळे काय मला माहिती आहे थोडंफार याच्याबद्दल आणि आमच्या घरातलीही फिशिंग करतात या व्यवसायामध्ये म्हटलं तर असं आहे की एका तलावामध्ये किंवा एका खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये मासेमारी केली जाते एका विशिष्ट पिरेडसाठी म्हणजे हां तो जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये एक मासेमारी केली जाते आणि मासे बर्फामध्ये ठेवून वगैरे त्याचा पण प्रोसेसिंगला किंवा मार्केटमध्ये आपण ते सेल केले जातात आणि हा जो आता फिशिंग जो आहे ते आता सध्या खूप होत चालले म्हणजे आता समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या बोटी बोटी वगैरे वाढत आहेत पर्सिन ट्रॉलर्स आणि ते काय करतात छोटीच्या छोटी स्मॅल जी साईज असते फिशची तीसुद्धा ते कॅरी करतात फिशमिलसाठी वगैरेसाठी त्यामुळे आम्ही नंतरला त्यांचं आपलं म्हणजे फिशीस जे आहेत ते जास्त सर्व करू शकणार नाहीत म्हणजे मॉर्टालिटी आहे ते खूप मिळणार आहे नंतर पुढे काही वर्षात आपलं फिशच मिळणार नाहीत जास्तीत जास्त म्हटलं तर त्यासाठी असं म्हण की जे आता विना लायसनचे वगैरे बोटी वगैरे चालू आहेत ते बंद केले पाहिजेत आणि एका ठराविक पिरियडपुरतीच पर्सिनसाठी ट्रॉलरसाठी परमिशन दिली पाहिजे आणि मध्ये जो मान्सून पिरियड आहे त्यांचा ब्रिडिंगचा टाईम असतो फिशेसचा त्यावेळी पर्सिन आणि ट्रॉलर वगैरे सगळ्या बंद केला पाहिजेत आणि फिशिंग जर ह्या मजेमध्ये जर आपल्याला बिझनेस किंवा व्यवसाय काढायचं असेल तर आपण पाँडमध्येही करू शकतो फिशिंग काढायलाच असे नाही पाहिजे पण त्या पाँड आपण करू पाँडमध्ये आपन श्रिंप वगेरे स्टॉक करू शकतो किंवा फिशेस वगैरे ते आपण वाढवू शकतो याचा आपल्याला चांगला प्रॉफिटसुद्धा मिळतं आणि ते कल्चर आपल्याला तीन महिन्याचे आपली शिडीम तीन महिन्याचे चार महिन्याचे कल्चर आपल्याला मिळून जातात आणि याचा आपला चांगला यूज व्यवसाय मिळाला चांगला व्यवसाय आहे आणि आपला प्रॉफिटसुद्धा चांगलं मिळवून देतो